जनावरं चारण्यासाठी हवामान खराब असल्यामुळे प या प्राण्यांवर पण खराबी होते प्लॅस्टिक प्लॅस्टिकमध्ये वातावरणामुळं जनावरानं खाल्लं तर त्याला श्विजापता होतात पोट फुगतात हे होतात आणि परिस्थिती खूप वाईट राहते मग त्यामुळं हवामान बदलल्यामुळे जनावरांवर सगळ्यावर परिणाम होऊन जातोय